सध्याच्या परिस्थितीत अगोदरपेक्षा आत्ता जी आहे परिस्थिति जी आहे त्यावेळेस जी व्यवस्था पण सुविधा आहे ती खूप चांगली आहे जी एम सीला झालं प्राथमिक आरोग्य केंद्राला झालं किंवा मग जे मोठे हॉस्पिटल आहे त्याली त्याची उपचारची प्रक्रिया आहे ती पण खूप चांगली आहे जेव्हा पेशंट दाखल होतो तर अगोदर त्या पेशंटला इमर्जन्सी पेशंट असेल तर अगोदर उपचार केला जातो नंतर त्याची जी दाखल होण्याची जी प्रक्रिया आहे ती नंतर केली जाते आणि कर्मचारी वर्ग पण खूप जास्त प्रमाणात आहे की जेणेकरून पेशंटला वेळेवर सलाईन लावलेला पाहिजे वेळेवर औषध द्यायला पाहिजे आणि कौन्सिलरची नेमणूक झालेली आहे जेणेकरून जर कुठला पेशंट आला तर त्याला व्यवस्थित मार्गदर्शन केल्या जातं आणि त्याला सांगण्यात येतं आणि जो उपचार आहे तो वेळेवर त्याला दिला जातो ॲम्ब्युलनची सुविधा आहे जेणेकरून जर कुठं काहीे झालं असेल तर इमर्जन्सीमध्ये लगेच पाच मिनटात तिथे ॲम्ब्युलन्स पोचते आणि पेशंटला हॉस्पिटलला रेफर करत असते यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हटलं तर बऱ्यापैकी आरोग्य सेवेतही खूप चांगल्या प्रकारात काम करत आहे